हॅलो सर नंदिनी फर्निचरहून बोलतो आहे काय हवं होतं आपल् काय हवं होतं आपल्याला

आं सर कोणत्या ब्रँडचं पाहिजे आपल्याला सर आता सध्या तर काही डिस्काऊंट चालू नाही तुम्ही तरी आपल्या शॉपवर येऊन व्हिजिट करून बघा सध्या नाही सर अजून अजून डिस्काऊंट आलेलाच नाही त्याच्यावर हां अजून नवीन आहे माल यायचा बाकी आहे तरी तुमच्यासाठी एखादी टी वी काढून बघतो मी सॅमसमचे सॅमसंगचे बासष्ट इंचाची आहे आणि एक एकशे चार इंचाची आहे हां दोन्ही पण भारी आहे फोर के डिस्प्ले आहे एकीचा एट के डिस्प्ले आहे

फ्रीज पण तसंच आहे डबल डेकर आहे तर चाळीस हजारापर्यंतच नाही मिळणार फ्रीज पण तसे महागच आहे सध्या डिस्काउंट मिळत नाही हां हां सर तुम्हाला चांगली कॉलिटी पाहिजे असेल तर इथेच येऊन बघा ना आणि शिल्लक पैसे घेऊन या थोडे हां सर ठीक आहे शॉ शॉपचा अॅड्रेस माहिती आहे ना सर हां ठीक हां ठीक आहे ठीक आहे

हां सर बरोबर चेक करून बघा तुम्ही तसं दिसत नाही ते ऑनलाईन बरोबर हां किती दिवसांनी येसान सर हां सर लवकर या कारण नाही दिवाळीमुळे लवकर विकले जातात